हॅलो श्रद्धा ट्रॅवल एजन्सी बोलत आहे का हा मी सकाळी तुम्हाला एक बुक गाडी बुकिंग केलेली ती अजून वेळेवर पोचली नाही आहे इथे मला एअरपोर्टला जायचं आहे तर तुमची अजून गाडी मायाला पोचलेली नाही मला उशीर होतो आहे तुम्ही तुमची माझी फ्लाईट पण आत्ता पंधरा मिनटात आहे फ्लाईट आणि तुमची ड्रायवर आणि गाडी पण आलेली नाही आहे मी ते किती उशीर वाट बघते तुमची तुम्ही अजून आलेले नाही आहे मी आता इथून निघते आहे मला तुमची गाडी रद्द करायची आहे तर कॅन्सल पण करायची आहे तुम कॅन्सल चार्ज लावू नका आणि माझे कारण की तुमचा आधीच लेट झालेला आहे ड्रायवर आणि माझी चूक नाही आहे मी की उशीर वाट बघते इथे तुमचा अजून ड्रायवर पोचवलेला नाही आहे मला लेट होतो आहे जायला माझी फ्लाईट आहे फ्लाईट निघेल आता नाही नाही तुम्ही अजून तुमचा माझा आय डी नंबर देते तुम्हाला माझा आय डी नंबर आहे तेरा तेरा आहे आणि तुमच्या अजून आलेला नाही ती माझी रद्द करा आता आणि माझी चार्ज पण घेऊ नका नाहीतर मी पोलिस कंप्लेंट तुमच्यावर करू शकते नाही नाही तुम्ही माझे मला पैसे माघारी द्या ते जे मी तुमच्यात भरते लगेच आत्ताच्या आत्ता मला रिटर्न करा ते मला फ्लाईट आहे मला जायचं आहे मला इथं वेळ नाही आहे थांबायला मला खूप काम आहे त्यामुळे मला फ्लॅट पकडून दुसऱ्या देशात जायचं आहे तर तुम्ही लवकर मला ते पैसे रिटर्न करा ठीक आहे आणि तुम्ही कर करा लवकर करा ते